महिलांना नृत्य आवड नृत्याची आवड असते आणि त्यांना त्या नृत्यामध्ये त्यांचं पार त्यांना एक असं स्थान मिळवायचं असतं आणि जास्त करून महिलांना नृत्यामध्ये जास्त प्राधान्य देत नाहीत पण त्यांना त्या त्यांना आवडते म्हणून त्यांना त्यात प्राधान्य हवं असतं नर्तिकांनी सामोरे जावे म्हणून खूप काही अशी कठीण आव्हाने त्यांच्यासमोर येतात जसं त्यांना समाज सपोर्ट करत नाही घरचे सपोर्ट करत नाही मैत्रिणी किंवा अनेक असे लोक असतात जे सपोर्ट करत नाही यांचा जर सपोर्ट त्यांना मिळाला तर ह्या उत्तम नर्तिका बनतात आणि एक अशी महिला तिची इच्छा पण पूर्ण होऊ शकते अशी काही आव्हाने आणि अशा काही आवडी नृत्यकांसाठी असतात